मराठी भाषा तर महाराष्ट्रातली मुख्य भाषाच आहे त्याबद्दल काही शंकाच नाही आहे पण त्याचबरोबर असं म्हणतात की प्रत्येक पन्नास कोस गेलं की पन्नास किलोमीटरवर बोलीभाषा चेंज होते जसं आता आम्ही विदर्भामध्ये राहतो तर विदर्भाची भाषा वेगळी आहे आणि जसं की म्हणजे थोडंसं असं गावंढळ टाईप जे आपण बोलतो ते आणि त्याचबरोबर जसं की आता कुठं जात आहेस याला जर असं पुण्याच्या किंवा मुंबईच्या बाजूनं तिकडनं जर हे केलं तर तिकडे कुठं झायतात जात आहेस असं शुद्ध पद्धतीने बोलतात पण तेच विदर्भात म्हणणार की कुठं जात जाऊन राहिला हेच जर आम्ही आता अकोल्यामध्ये राहतो तर इथं स्पेशल वऱ्हाडी पट्टा म्हणतात तर वऱ्हाडी पट्ट्यामध्ये त्याला वेगळ्या ट्युनिंगने बोलतात कुठं जाऊन राहिला बे बे म्हणजे असं प्रत्येक पन्नास किलोमीटरवर जे म्हणतात की आपली बोलीभाषा चेंज होते ना ते तर प्रादेशिक याच्यावर होतेच आणि ते मी शिकलो म्हणजे आता इथे जन्माला आलो किंवा कधी पुण्याला कधी मुंबईला कधी नागपूरला जातो तर तिथल्या लोकांची किंवा कधी गडचिरोलीसारख्या भागामध्ये जातो तर तिथल्या लोकांचीच हे काही बोलीभाषा आहे तर त्याच्यावरून आपल्या याच्यातून शिका असं वाटते शिकासाठी कारण की त्यांच्यासोबत जर आपल्याला संप हे करावं लागणार संपर्क करायचं किंवा त्यांच्यासोबत मिळून मिसळून रहायचंय भाषा जर आपल्याला आली तर तेवढंच एक आपलेपणाचं एक नातं निर्माण होते त्यामुळे त्याचा वापर करावाच लागतो आणि सोबतच जसं की आता जर पुण्या मुंबई साईडनं जर गेलो तर तिकडे केस कापण्याला सलून म्हणतात एक स्टॅंडर्ड शब्द वापरतात तेच जर इकडे आलो मराठी भाषामध्ये तर कोल्हापूर तिकडल्या साईडनं थोडं वेगळं वापरतात की हजामत पण तेच आमच्या इकडे जर म्हणजे आपल्या विदर्भात आलं तर कणतात की कटिंग कटिंग हा इंग्लिश शब्द आहे तरी पण मराठी भाषेमध्ये वापरला जातो पण इकडे जर म्हटलं की हजामत करत आहो तर ते त्यांना असं रागावल्यासारखं किंवा दुसऱ्या कुठल्यासारखं असं बोलल्यासारखं वाटते म्हणजे काही शब्द असे आहेत जे प्रादेशिक भाषेमध्ये इंग्लिशमधून पण आलेले तर त्यानं असं वाटते की प्रादेशिक भाषा मधले आहेत आणि त्यांचा वापर करणं म्हणजे